हाव ठीकेना यवतमाळला जगत मंदिर आहेच त्या तिथं म्हनजे खूप दूरची लोकं येतात दूर दूरून लोकं येतात तिथं हा तिथं हो खूप दिवस झाले आता बरेच दिवस झाले आम्हीबी कुठं गेलो नाही हो ठीके ना चला मग आपन जाऊच तुमच्या घरचे कोन कोन येनारे हो तुमच्याकडं माझ्या इकडली हाए फॅमिली माझी आई आहे बाबा आहे बहीन आहे भाऊ आहे बरं तुमच्या कढलं कोन कोनए

त्यासाठी आपन यक फोर व्हीलर गाडी करू इथूनच डब्बे घेऊन जाऊ आपन मी माझ्या आईला डबे डबा वगैरे बनवायला लावतो अन तिथे जाऊन चांगल्या वातावरनात मस्त जेवन खावन करू फिरू इकडे तिकडे इकडे तिकडे फिरनं होते थोडं हवामानात चेंज होते पंदरा तारखेला जाऊ आपन मग चालते ना पंदरा तारीक पंदरा तारखेला निघू आपन इथून इथून सकाडी सकाडीच निघू सकाडी आठ नऊ वाजता आठ नऊ वाजता निघालं कुठे तर एक दीड लागते आपल्याला जान्यासाठी तिथे गेल्यानंतर आपन डबे वगैरे घेऊन जाऊ इथूनच तिथं जेवन करायचं आनि जेवन झाल्यानंतर मग इकडे तिकडे थोडं फिरायचं जिथं मेन मेन ठिकानं आहेत तिथून फिरून येऊ नंतर चालते न तुमची फॅमिली आनि माझी फॅमिली जाऊन येऊ आपन मग पंदरा तारीक ठीक नक्की नक्की झालीये ना पंदरा तारीख नक्कीएना ठीके मग